नमस्ते मी शहराबाहेर आहे आणि मला माझ्या कुटुंबाशी संपर्क करायचा आहे आणि माझं रिचार्ज संपलेला आहे तर रिचार्ज सुरू करायचं आहे मला तर तुम्हाला मला सांगाल का की कोणते कोणते रिचार्ज प्लॅन आहेत हां मला तीन महिन्यासाठीचा रिचार्ज करायचा आहे मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट गुगल पे पद्धतीने पेमेंट करणार आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन नाईन डबल नाईन त्रिपल नाईन टू हां तर ह्या मोबाईला रिचार्ज करा मला तीन महिन्याचा रिचार्ज करायचा आहे हो किती रुपयाचा प्लॅन आहे ओके आठशे रुपयेचा आहे बरं मग मला त्याला किती जी बी डेटा मिळतो एक ते दीड जी बीचा दररोजचा डेटा ठीक आहे ठीक आहे चालेल आता रिचार्ज करून घ्या मी तुम्हाला गुगल पे लगेचच करते का मी पहिला गुगल पे करायचंय बरं बरं मी पहिला गुगल पे करते मग मला तुम्ही रिचार्ज करून द्या चालेल धन्यवाद थँक्यू सो मच